बागकाम करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या झाडांची तस जसे फुलांची रोपांची काळजी घेतली पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हवामान ऋतू बदलला की लगेच झाडां झाडांचीसुद्धा झाडंसुद्धा खराब व्हायला लागतात त्यामुळे आपल्याला झाडांची काळजी घेणं खूप गरजेची आहे जसं की उन्हाळा उन्हाळा जरी असला तरी झाडं जास्त ऊन पडलं की फुलं कोमेजून जातात किंवा झाडात जर जास्त पाणी पडलं तरीसुद्धा झाडं खराब होऊन जातात त्यामुळे झाडांना जेवढी आपली बाग आहे त्या बागेत ग्रीन नेट लावली तर झाडांना जास्त ऊन भेटणार नाही म्हणजे ते सुकून जाणार नाहीत तसेच